सकाळी उठून मी स्वयंपाक बनवते त्यामदे रोज नेहमी वरण भात भाजी पोळी हाच हेच नेहमी ब रोज ररोज बनल्या जाते आणि स समज त्यामध्ये भाजी बनवायची असली तर आता मी आलू वांगेची भाजी सांगते त्यामध्ये कांदा टाकते त्यानंतर कांदा टाकल्यानंतर लसण जिऱ्याचा पेस्ट राहते तो ब तो वाला वगैरे टाकते नंतर मग गोडनिंबाचा थोडा पाला पण टाकते नंतर मग ते पूर्ण असे छान शिजवून घेते फ्राय शिजवून घेते फ्राय करून घेते नंतर त्यामध्ये टमाटर बारीक करून म्हणजे मिक्सरमध्ये बारीक करून टाकते नंतर मग तिखट मीठ ते मग चांगलं शिजलं की त्यामध्ये मग चांगलं तिखट मीठ टाकते तिखट मीठ चांगलं शिजू देते आणि नंतर मग चिरलेले आलू ते अगोदर टाकून देते नंतर मग वांगी टाकते आणि नंतर मग थोडा वेळ मग ते चांगलं फिरवून घेते फिरल्यानंतर मग चांगलं फिरवलं की मग थोडंसं पाच एक मिनट चांगलं त्या तिथे छान त्या गंदामध्ये असं शिजू देते नंतर मग थोडं पाणी सोडलं सोड सोडून देते आणि नंतर मग छान शिजेपर्यंत चांगली चांगली शिजेपर्यंत कमी स्लोमध्ये झाकून देते